हॅलो मॅडम कल्प कल्पक इवेंट्समध्ये कॉल लागला आहे का हा हो जोत्स्ना राने का आपण हो मी तुमचं डेकोरेशन माझ्या एका फेंडच्या घरी खूप पाहिलं होतं मला खूप आवडलं होतं खूप छान आहे हो तर माझ्या घरी पण इवेंट्स होता तर माझ्या घरी लग्न समारंभ आहे त्यासाठी पाहिजे होता तुम म्हणजे त्याबद्दल माहिती पाहिजे होती बारा बारा दोन हजार चोवीस साधारणत पाचशे एक लोकांमध्ये आहे तेवढं इवेंट असं तुमची फी वगैरे कशी काय अच्छा हां हां हां हां हां अच्छा अच्छा हां हां

अच्छा अच्छा

ठीक आहे ठीक आहे चालेल ल मग आता मी यानंतर तुम्हाला कधी कॉल करू अच्छा अच्छा हां हां हां हां हां चालेल चालेल हो हो नाही मला त्या इवेंट्समध्ये खूप आवडलं होतं ना म्हणून तुम्हाला कॉल केला होता डे डे

हो हो दोन्ही पण आहे कॉलिंग व्हॉट्सअप चालेल चला हो हो चालेल चालेल ठीक हो हो